पोस्टाची तिकटे नाणी दगड जमवण्याची खूप स् काही मूल्यं आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला यातून प्राचीन इतिहास शिकायला मिळते आपणही जे कलेक्शन जे जुने गोष्टी आहे जुने वस्तू आहेत जे दगड आहेत नाणी आहेत तिकिटे आहेत ते आपण कलेक्शन करूनसानी एक स्वत ची गॅलरी सजवू शकतो आणखी गोरमेंट खूप काही असे म्युझियम असे इवेंट ऑर्गनाईस करते तर त्यामध्ये पण आपण पार्टिसिपेट करू शकतो आपण जे कलेक्ट केलेले जुने गोष्टी आहेत नाणी दगड जे पण काही आहेत तिकिटे वगैरे ते आपण तिथे प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट करून आपण लोकांना ते दाखवू शकतो यातून आपल्याला पण स्वत ला एक खूप खुशी मिळते आपल्याकडे एक नवीन स्कील जनरेट होते नवीन जे जुने गोष्टी आहे जे प्राचीन काळच्या गोष्टी आहे ते आपण सज्ज होऊ आपला घरी आपला गॅलरीमध्ये यात तुम्ही स्वत च्या पोटफोलियो पण आपण स्वत चा पोटफोलियो स्वत ते आपण तयार करू शकतो जर आपण कुठे इंटरव्यूला गेलो तर तेथे पण ह्या आपण आपल्या इंटरव्यूमध्ये सांगू शकतो ये आपण एक पोटफोलियो थ्रू आपण दे दर्शवू शकतो की मी हे हे जुने गोष्टी आहे ते मी जमा केले होते तर ह्यातून आपल्याला खूपच काही शिकायला मिळतं ना एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटते आपल्याला आपण काहीतरी एक एक एक युनिक गोष्टी आपण केली आहे तर मला तर असं वाटते की सर्वांनी जे काही प्राचीन काळातील गोष्टी त्या तुम्हाला मिळतात सापडतात तर ते एक जमवून ठेवायला हवा एक स्वत ची गॅलरी बनवायला हवा मला तर खूप छंद आहे ह्या गोष्टींचा मी खूप काही जुने गोष्टी आहेत जुने शिक्के तिकिटे ते मी स् पण मलापण छंद आहे ते मी जमा करून ठेवतो